मी एक घरी राहणारी गृहिणी आहे त्यामुळे मला घरी किराण्याचं दुकान किंवा कपड्यांचा बिझनेस असा व्यवसाय करायला आवडेल आणि किराण्याचं दुकान याच्यासाठी आवडेल की त्याला प्रत्येक लोक घरामध्ये काही ना काही वस्तूंची आवश्यकता असतेच आपण त्यासाठी आपल्या दुकानात भरपूर काही ठेवू शकतो किराण्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी ठेवता येतात आणि सकाळपासून आपला बिझनेस जो सुरू होतो तो म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या जे आपला गरिबांची वस्ती असते तिथे साखरेपासून ते लोक रोजचा व्यवहार करतात तर त्यांना साखर चहापत्ती याच्यापासून त्यांचाच व्यवहार सुरू होऊ संध्याकाळच्या डाळ तांदूळ गहूपर्यंत ते लोक सगळं काही रोज घेतात रोज आणि हे विकत घेतात आणि आपल्या घरी ते त्याचा उपयोग करतात त्याच्यामुळे किराण्यामध्ये जो प्रॉफिट म्हणजे आपल्याला फायदा असतो तो जास्त होतो म्हणून किराण्याचं दुकान हे आपल्या घरातही लावलं तरी त्याचा उपयोग चांगला होईल असं मला वाटते म्हणून किराण्याचं दुकान हाच मला व्यवसाय सुरू करायला आवडेल कारण त्याचा आपली रोजची आपला जो रोजचा पैसा येतो आणि आपण त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये आपण थोडी बचतही करू शकतो